माझी भाषा मराठी आहे मराठी ही आमची मातृभाषा आहे मराठी इतर भाषेंपेक्षा खूप सोपी आहे आणि मी लहानपनापासून ह्याच भाषेचा वापर केला आहे आमच्या आजूबाजूचेच मराठीतच बोलतात मराठी भाषेत खूप गोडवा आहे आणि ह्या भाषेत संवाद वगैरे लवकर समजून येते माझं शिक्षण पण मराठीमध्येच झालं आहे मराठी भाषा ही खूप लवकर समजते इतर भाषेंपेक्षा मराठी भाषा खूप सोपी आहे मला मराठी हिंदी मराठी इंग्रजी ही भाषा म्हणता येते पण ह्या तीनही भाषांपेक्षा मला मराठी भाषा बोलता येते आणि एकदम सोपी जाते बोलायला मराठी भाषेत मी खूप छान संवाद निबंध वगैरे लिहू शकते मी आजूबाजूंच्या सोबत पण मराठी भाषेतच बोलते आणि माझे घरचे पण मराठी भाषेतच बोलतात माझा जन्म झालाय तर तेव्हापासून माझ्या कानावर मराठी शब्द पडले आहे म्हणून मला मराठी म्हणून मला मराठी बोलण्याची सवय लागली आहे मराठी भाषा ही मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे म्हणून मला मराठी भाषा खूप आवडते